भारत हा आपला कृषीप्रधान देश असून त्यामध्ये राबणाऱ्या बळीराजाची मला तर वाटतं आपल्या भारतामध्ये त्याचा त्या जसा पाहिजे तसं त्या प्रकारे त्याचा मान नाही आहे त्याचा सम्मान नाही आहे आणि त्याच्या त्याने स्वतःच्या घामाने कष्टाने पिकवलेल्या त्याच्या धान्याला त्याच्या कष्टाला चीज नाही त्याच्या कष्टाला त्या धान्याला किंमत नाही आहे सध्यातरी मला असं खूप बरेच वर्षाला असं जाणून येतं की शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं नाही आपलं कृषीप्रधान देशामध्ये कृषीप्रधान देश असून आपल्या शेतकऱ्याला प्राधान्य दिलं जात नाही आहे असं त्याच्याकडून खूप कष्ट करून त्याला स् इतर सवलती इतर काही गोष्टी ते दिल्या जात नाहीत त्याच्यामुळे आपला शेत शेतकरी हा संकटात असून आपण आपल्या महाराष्ट्र भारत सरकारात ते समजलं पाहिजे आपल्या कृषीप्रधान देशात आपण बळीराजाला आपल्या शेतकऱ्याला त्याची काळजी घेतली पाहिजे त्याच्यात धान्य पिकवलेल्या धान्याला भाव दिला पाहिजे आता सांगायला गेलं तर आपल्या शेतीला भांडवल तर लागतंच ते मग खत खत कानायचा असो रासायनिक खतं सेंद्रिय खतं बी बियाणे इतर गोष्टी ट्रॅक्टर लागणारी सामग्री इतर गोष्टी लागणारे आपल्या शेतीच्या अवजारे त्या ते गोष्टी लागण्यासाठी आपलं भांडवल तर लागतात आणि भांडवला भांडवल सांगायला तर भांडवलाचं आपलं साधन बँक हे असू शकते पण बँकमध्ये मला असं वाटतं की शेतकऱ्याला शेतकऱ्याला बघून बँकमध्ये त्याला हे केलं जातं लोन लोनची फॅसिलिटी म्हणा लोन वगैरे दिलं जात नाही कारणकी कारणकी तो शेतकरी आहे तो फेडणार कसं नंतर लोनची परत फेड कसं कर कसं करेल तो हे बाकीचा विचार केला जातो त्याला लोनही दिला जात नाही मग या गोष्टींमुळे आपलं शेतकरी कुठंतरी पाठीमागं राहिला आहे मग हे शेतक शेतकरी इतर चुकीचे निर्णय घेऊन आपले जीवन संपवतो त्यांचे नंतर त्यांच्या राह्या आहे आपल्या फॅमिलीला त्यांच्या इतर घरच्या सदस्यांना कोणत्या सरकारकडून मदतही मिळत नाही त्यांच् आर्थिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या माग असलेलं म्हटल्यासारखं शेतकऱ्याकडे काहीच ना शेतकऱ्यांची मुलं वगैरे त्यांच्या त्यांना काहीच प्राधान्य दिलं नाही त्यांची काळजी घेतली जात नाही आपल्या भारत सरकारकडून मला असं वाटतं की श् आपल्या भारत सरकारनं आप जेणे की आपलं गव्हर्मेंटनं शेतकऱ्यांकडे चांगलं बघितलं पाहिजे चांगली काळजी घेतली पाहिजे बँकेने त्यांना लोन वगैरे प्रोवाईड केलं पाहिजे जेणेकरून आपण शेतकरी आपला चांगला पीकये आणि खाल तर जगाला पण अशी ही गोष्ट आहे शेतकऱ्याने जर त्यांच्यापुरतं स्वतःपुरतंच पिकवलं तर इतरांना काही भेटेल असं जर विचार केला तरच अंगावर काटा फुटतो खरंच शेतकऱ्याने जर तसं केलं स्वतःपुरतीच पिकवलं तर कसली वेळ येईल बा इतर देश इतर लोकांवर हा विचार करूनच हे वाटतं तरी सुद्धा आपल्या सरकारला हे लक्ष देत नाही तरी शेतकऱ्यांना असं नाही केलं पाहिजे शेतकऱ्यांना चांगलं भाव त्यांना दर दिला पाहिजे त्यांच्या पिकांना आत्ता इतर कंपनी औषधांच्या कंपनी आपल्या औषधांच्या किमती कित कित्तेही कितीही म्हणजे अगदी कितीही वाढवतात ती शेतकऱ्यांना घेणं कधी कधी शक्यही होत नाही मग ते घेण्यासाठी शेतकरी इतर जागेवरून पैसे वगैरे काढतात नंतर त्याचे परि आणि शेतकऱ्याने शेती ही आपली नैसर्गिक गोष्टींवरती पूर्णपणे अवलंबून आहे कधी पाऊस जास्त झाला तर अडचण कधी कमी झाला तर दुष्काळ कधी जास्त तर अतिवृष्टी अशा अनेक अनेक अडथळी अडचणी अडथळे असून आपल्या शेतीला कधी काय सांगता येत नाही आणि वाट हे मजूरांचे अडचण मजूर लोक त्यांच्या वाडत्यात हजऱ्यात रोजच्या त्यांच्या अडचणी पुन्हा अडथळे निर्माण करणे कामांमध्ये मुद्दाम नाही येणे या अशा बरेच प्रकारचे अडी अडथळे असून मला वाटतं शेतकरीला आपण शेतकऱ्याला खूप सहकार्य केलं पाहिजे कारणकी शेती आहे तर सगळं आहे बळीराजा आहे तर सगळं आहे औषधाच्या कंपनी किते तीही किंमती वाढवून महागाईत महागात विकतात पुन्हा खराब झालेले औषधं शेतकऱ्यांला विकून त्यांचं नुकसान होते ख खराब औषधं एक्सपायर झालेली औषधं खराब बी बियाणे खराब बी बियाणे पेरून खराब बी बियाणे विकणे ते पेरून शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही नंतर मोठं झाल्यानंतर त्या झाडाला काहीच लागलेलं नसतं नंतर नैसर्गिक संकटात जसं की आळी आळ्या वगैरे इतर काही गोष्टी असे अनेक संकट शेतकऱ्यांना सतवतात पण शेतकरी त्यांचक्यांला लढून आपलं पीक पिकवतो चांगलं त्याला मोठं करतो झाडांना पिकांना चांगलं उत्पन्न काढतो मला असं वाटतं की आपल्या सरकारने याच्याकडे पूर्णतः लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या पिकांनाच त्यांना चांगला दर दिला पाहिजे जेणेकरून त्यांनाही उत्साह येईल ते चांगले पिकवतील माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी काळजी घ्यावी बँकांना लोन बँकेने लोन वगैरे द्यावं शेतकऱ्यांना कमी व्याजदरात आणि असंच हेच